आपल्याकडे तीन ऋतू असतात हिवाळा उन्हाळा पावसाळा वेगवेगळ्या ऋतुंमधे वेगवेगळ्या पालेभाज्या फळभाज्या फुलेभाज्या फुलाची झाडे वगैरे हे वेगवेगळ्या ऋतूंमध्ये येतात त्याच्यामुळे पावसाळ्यात तर फार जास्त प्रमाणात जर पाऊस पडला तर काही झाडे हे खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आम्ही ज्या कुंड्यामध्ये झाडं लावलेले आहेत त्याला थोडंसं प्रोटेक्ट करण्यासाठी पुढे प्लास्टिक वगैरे लावून किंवा मग त्यांना भिंतीवरती ठेवतो त्याच्यामुळे त्याचं पाण्यापासून संरक्षण होते आणि उन्हाळ्यामध्ये आम्ही त्याला थोडेसे नेट वगेरे लावून जाळी वगैरे लावून पुढं असं असा गारवा येईल याच्यासाठी दोनतीन वेळेस त्याच्यावरती पाणीच टाकतो म्हणजे जेणेकरून झाडांना हा थंडा प्रमाणात गारवा लागतो आणि ऊन जास्त ताप तापतं त्याच्यामुळे झाडं खराब होण्याची शक्यता असतात त्याच्यामुळे त्याला थोडंसं रक्षण मिळतं कारण की आपण जो कपडा नेट वगैरे लावलेला असतो त्याच्यावरती पाणी शिंपडल्याने त्याला थोडंसं थंडी मिळते